हो मी डॉक्टर जांगोडे बोलत आहे हो मॅम मी तुम्हाला देऊ शकते हं पहिले तर आम्ही ते जे लॅबला पहिले टे टेस्ट करायला येत होते त्यांचे टेस्ट घेणं आणि त्यांची रिपोर्ट पॉझिटिव्ह आली तर पहिले तर त्यांना चौदा दिन कोरंटाईन केला आणि त्याच्यानंतर त्यांची हालत अजून खराब झाली तर आय सी यूमध्ये ऑक्सिजन वगे वगैरे लावून त्यांच्या चांगल्याने पूर्ण आमच्या स्टाफ होता त्यांनी पूर्ण तपास केला हो

हो हो हो जसं की को कोण कोणी पण आजा आजारी आहे कोरोनापासून तर त्याचा चेकअप कसा करायचा हे खूप मोठा प्र प्र प्रश्न होता तर आम्ही काय करत होतो जे त्या वेळे आमच्याकडे येतात ते प्लास्टिक कलर प्लास्टिक राहतात प्लास्टिकचे ड्रे कपडे राहतात ते आम्ही घालतो आणि जे हाता हाता पायात ते ग्लोब्स वगैरे घालतो आणि तोंडावर पूर्ण मास्क घालतो आणि तसे आम्ही आम आमची सेफ्टी घेतो आणि जेव्हा आम्ही तपासतो त्यांना त्याच्यानंतर आम्ही आपले जे कपडे राहतात ते पूर्ण गरम पाणीनं धुतो आणि खूपच अंघोळ करतो पूर्ण गरम पाणीनं सॅनिटायझरवर सगळं आमच्या कपडेलत्यांला घालतो नाही जसे की कुणी मरण पावले तर त्यांला आम्ही करत होतो की त्यांची जी फॅमिली होती त्यांला आम्ही इन्फॉर्म करत होतो की हे ह्यांची मृत्यू झालेली आहे कोरोनाच्यामुळे तर तुम्ही या या घाटवर येऊन जा आणि जे जेव्हा आम्ही त्यांना तिकडे पोहोचवत होतो तर जे फॅमिली होती ते म्हणत होते की आम्हाला त्यांना हात लावायचा आहे तर तसं आम्ही करू दिलं नाही कारण की त्यांच्यामुळे त्यांच्या फॅमिली पण फॅमिलीला पण होऊ शकतं तर याच्यासाठी आम्ही केलं होतं त्यांचं जी पूर्ण बॉडी होती त्याला पूर्ण प्लास्टिकनं कव्हर केलेला होता आणि जे फेस होता ते उघडा होता आणि ती जे फॅमिली होती त्यांना आम्ही दूरनंच बघु दिलं आणि त्यांच्या हातानं त्यांना पेटवलं डेड बॉडीला ओ काय गोष्ट नाही मॅम आमचं काम आहे तुम्ही विचारलं तर सांगणं धन्यवाद मॅम